काय काढायचे हे ठरवायचे म्हणजे असं असतं की एखादी चित्रकला परीक्षा अस असली तर तिथे अशी एक थीम दिली जाते की त्या थीमनुसार चित्र काढावं लागतं त्यानुसार चित्र सगळं काढावं लागतं मग काय काढायचं किंवा एखाद्या आपण रम्य नैसर्गिक ठिकाणी गेलो तर तिथे पण असे चित्रकार असतात त्यांना असं रेखाटावं वाटतं चांगली चित्रकला मग ते आपण एखादा पक्षी असो झाड असो किंवा निसर्गाचं सुंदरमय चित्र असो तिथे आपण ते काढतो पण मग काय काढायची स्पर्धा परीक्षेत जर आपण गेलो चित्रकला स्पर्धा परीक्षेत जर आपण गेलो तर तिथे थीमच देतात मोस्ट ऑफ मग त्या थीमनुसार चित्र काढायचं असतं आणि आपण पिकनिकला कुठे गेलो किंवा इतर कुठे गेलो किंवा आपल्याला असं मनापासून जर वाटलं किंवा तर आपण वेगवेगळी चित्रं काढतो चांगली स्केच काढतो तर एखादा विशिष्ट विशिष्ट विषय थीम अशी जर रेखाटायला आवडते मला पण तर आपण ती एक मी जास्त स्पर्धा परीक्षेला जाते त्याच्यामुळे तिथे चांगले जर अशी थीम असेल तर ती मी अशी मन लावून काढते आणि मला खूप आवडतो त्याच्यामुळे मला तर चित्रकलेची खूप आवड आहे त्याच्यामुळे जास्त करून एखाद्या स्पर्धा परीक्षेत असं असतं की बादली ठेवलेली असते आणि वेगवेगळ्या वस्तू वस्तूचित्र असतं ते का रेखाटायचं असतं किंवा निसर्गरम्य असं काहीतरी चित्र असतं ते काढायचं असतं आणि किंवा एखादं काहीतरी असं हॉस्पिटल किंवा असं एखादं ठिकाण त्या किंवा कल्पनेत आपण कल्पनेत असं काहीतरी कल्पना व असं विचार करून आपण एखादं चित्र असं वेगवेगळ्या स्पर्धेत प काढायचं असतं पण मला दोन्हीही आवडेल म्हणजे असं निसर्गरम्यही आवडतं आणि स्पर्धा परीक्षेत काही थीम ठेवली कोणती पण असू दे मग त्या थीमनुसार मला चित्र काढायला खूप आवडतं